राज्यातील शिक्षण व्यवस्था ग्रामीण भागात थोडी वीक आहे आणखीन शहरी भागात थोडी स्ट्राँग टाइप आहे जसे ग्रामीण भागात जास्त शिकलेले टीचर नसते शाळेमध्ये आणखीन त्या शाळेमध्ये जास्त व्यवस्था पण नाही राहत जसे आता जसे माझ्या शाळेत मी सेंट दुसराव गर्ल्स हायस्कूलमध्ये आहे माझ्या शाळेत खूप शिकलेले स्टिचर टीचर्स आहेत स्टाफ आहे प्रिंसिपल पण खूप शिकलेले आहेत आणखीन खूप मोठी शाळा आहे आणखीन आम्हाला व्यवस्था हर मतलब हर चीजची व्यवस्था पण आहे आणखीन आम्हाला कोणत्याही याची कमी नाहीये तिथे कंप्युटर आहे आणखीन जसे ग्रामीण भागात फक्त मराठी वगैरे मराठी संस्कृत हे भाषा असतो आमच्या इकडं आमच्या इकडे हे पण असतो काय म्हणतात इंग्लिश हिंदी मराठी हे तीन तीनही लँग्वेज आम्ही यूज करतो आणि आमच्या इकडे सी बी एस ई पॅटर्न एस एस सी पॅटर्न आय सी एस ई पॅटर्न सर्व आहे जसं ग्रामीण भागात फक्त मराठी एज्युकेशन करतात तसं नाही आमच्या इकडं मतलब सी बी एस ई बोर्ड वगैरे सब आहे मतलब आमच्या इकडं जास्त फॅसिलिटी आहे त्यांच्या इकडं थोडी कमी आहे